अगं मी स्मार्टफोन विकत घेतला ना तो खूपच चांगला आहे खुशी काय करायचं माहिती आहे का तुला घ्यायचं आहे ना तो आपण घेऊया आपण आता मी काय सांगते ते ऐक ह्या स्मार्टफोनमध्ये खूप फीचर्स आहेत ते खूप चांगले आहे त्याची बॅटरीची गुणवत्ता चांगली आहे कॅमेऱ्याची गुणवत्ता पण चांगली आहे फोटो पण चांगले येतात पण काय करायचं आता आपण तुला घ्यायचं आहे ना मग कधी घेऊया तुला आता कॉलेजला लागेल ऑनलाईन लेक्चर्स असतात तुझी मग त्याच्यासाठी लागेल ना त्यामुळे तुला सगळे फीचर्सचेच हवे आहेत ना होय ना तेव्हा काय करूया आत्ता गणपतीच्या सुट मला हा गणपतीच्या ह्याच्यात ऑफरमध्ये मिळाला आहे ना तो काय क कमी पैशात मिळाला आहे मला मग आपण काय करूया आत्ता त्यांचे ऑफर संपले आहेत आपण दिवाळीच्या सुट्टीत ऑफर येतात का बघूया आणि तेव्हा तुला हे करूया घेऊया चालेल ना हां मग तोच घेऊया आमच्या बाजूच्या आहेत ना शेजारी आपल्या गं काकी त्यांनी घेतल्या आहेत माहिती आहेत ना तुला त्यांनी पण आत्ता त्या तो त्याच फीचर्सचं सेम घेतला आहे मला म्हणून आवडला म्हणून मी पण लगेच तो मागवला बघ तुला आवडेल ना मग आपण तसाच घेऊया बरं काय करायचं मग चालेल हा तुला हां ठीक आहे